हॅलो हॅलो हां मी भारी आहे तू कशी आहे अरे वा त्याला माझ्याकडून अभिनंदन म्हणून सांग हो हो नक्की येईल मग कधी आहे तयाऱ्या झाल्या तुमच्या

मी हां मी मम्मीशी बोलते घरी आणि तुला सांगते मी

हां मी येते आज आणि मला तू कुणाला पाठवू शकशील का आणायला कारण माझा दादा घरी नाही आहे मला सोडवण्यासाठी तर मी एकटी नाही येऊ शकत हां ठीक आहे मग मला पाठव आणि मग घरचे माझे ज्या ज्या दिवशी लग्न असेल ना त्या दिवशी येतील

हो देईल हा नाही नाही देईल ना तुझ्यासाठी हो येईल मला ना फक्त तुझा दादा म्हणजे दादा किंवा दुसरं कोण असेल ना कधी येतं आहे ते मला सांग आणि कुठून येणार आहे ते पण सांग

पण मला एक अर्धा तास आधी फोन करशील का म्हणजे मला आवरायला वगैरे

हो हो हो

तू त्याच्यासाठी अशी म्हणजे असं चांगलं एखादी दे ना जे आठवणीमध्ये राहील असं जसं दोघं एक काम कर ना दोघांचा मिळून फोटो बनवू कॉलाज कॉलेज बनवून ठेव ना

ओके आता आपण काय करू मी जेव्हा तुझ्या घरी येईल ना तेव्हा आपण मोबाईलवरती वगैरे गुगलला वगैरे सर्च करूयात आणि आपण डिसाईड करूयात काय द्यायचं ते कारण मला पण तुझ्या दादाला काहीतरी भेटवस्तू द्यावे वाटते म्हणजे मी देईल घरचे पण देत आहेत मी पण मग भावाला गिफ्ट द्यावंच लागेल ना

बरं ठीक आहे मला मला कोण तुझा दादा किंवा कोण न्यायला येत असेल ना मला एक अर्धा तास फोन कर आणि मी आवरते मग तुला सांगेन हो हो हो हो सांगते चल मग आवर मग तू तुझं आणि मला सांग मग मी पण येते हो हो का हो हो चालतं आहे चालतं आहे मला फक्त एक अर्धा तास फोन कर आधी ओके थँक्यू बाय बाय टेक केअ